मला माझी बाग म्हणजे माझ्या घरची झाडे सांभाळताना खूप काळजी घ्यावी लागते कारण माझ्या घरी अंगण नसल्यामुळे मला माझी बाग टेरेसवर तयार करावी लागली त्यामुळे मला त्या झाडांची खूप काळजी घ्यावी लागते कारण उन्हामुळे खराब होऊ शकते त्यामुळे मला सतत उन्हापासून त्यांना जपावे लागते रोज पाणी टाकणे टाकावे लागते कारण खूप ऊन तापत असल्यामुळे ते जळूनजळून नाही गेले पाहिजे याची काळजी मी घेते तसेच पावसाळ्यातसुद्धा मला झाडाची खूप काळजी घ्यावी लागते जास्त पाण्यामुळेसुद्धा झाडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात जर सतत पाऊस चालू असला म्हणजे आठदहा दिवसाची झडी असली की मी ती झाडे काही दिवस घराच्या आतमध्ये आणून ठेवते जेणेकरून त्यांना जास्त पानी मिळणार नाही म्हणजे ते चांगले राहतील तसे मी हिवाळ्यामध्सुयेद्धा खूप काळजी घेते हिवाळ्यामध्ये पाणी आणि उन्हापेक्षाही थंडीमुळे झाडावर कुठला रोग पड पडणार पडला नाही ना अळी तर पडली नाही ना हे मला दोन दिवसानंतर सतत पहावे लागते तसेच जास्त पाण्यामुळे आणि ऊन न लागल्यामुळे त्यात डास तर झाले नाही ना हे पण पहावे लागते अशा वेळेस मी त्यावर फवारणी करते आणि झाडाची वाढ होण्यासाठी त्याला शेणखतसुद्धा टाकते